हां बोला सर हो सर हो सर हो सर आम्हाला बाहेरगावी जायचं होतं लोणावळा आपलं पुण्याला तर आम्हाला टिकीट वगैरे कसं काय पडेल आणि किती किलोमीटर आहे सर आम्ही सहा जण आहोत हो इन्वा वगैरे गाडी चालू शकते आणि काय किलोमीटर पडेल सर ते

अच्छा आणि अच्छा अच्छा आणि रस्त्यामध्ये जा जाणारे जे आपलं टोल नाके वगैरे लागणार आहे ते कोणाकडे राहतील

हो ते आमच्याकडे राहणार बरोबर हां हां

अच्छा अच्छा आणि सर त्याच्यामध्ये जर हे हिन्वा गाडी सोडून दुसरी गाडी तुमच्याकडे आहे का अवलेबल वगैरे अच्छा अच्छा आणि त्या गाडीचं काय क काय किलोमीटर आहे

बरोबर आहे तुमच्याकडे इन्वा गाडी आहे सध्या अच्छा आणि

ओके ओके चालेल अच्छा अच्छा येणंं होते बरोबर आहे घेटर हो हो आणि आपण किती तासामध्ये सोडणार आपल्याला आणि आम्हाला किती तासामध्ये सोडणार तुम्ही पुण्याला पोचून जाऊ ना ओके ओके नाही त्याच्यापुढे नाही आहे शिर्डीपर्यंत आहे शिर्डीच्या पुढं आपल्याला ह्याच्याच रस्त्यानं जावं लागेल बरोबर

आठ घंटे मॅक्झिमम ओके ओके सर चालेल काही हरकत नाही सर आम्हाला हमी कळवतो तुम्हाला

ओके सर चालेल चालेल काही हरकत ठीक आहे ओके ठीक